मला पोहणे हा खेळ खूप आवडतो पण सध्या मी कॉलेजमध्ये असल्यामुळे मला नियमितपणे पोहता येत नाही त्यामध्ये खूपच खंड पडला आहे आणि मी जर खंड पडल्यानंतर जर पोहायला गेलं तर तब्येतीत खूपच फरक जाणवतो तो असा की नाकाडोळ्यात पाणी गेल्यामुळे जास्त प्रमाणात सर्दी होऊ शकते खोंकटा घसादुखी डोकं खूप दुखतं असा होऊ शकतो आणि जास्त खूप दिवसानंतर पोहल्यामुळे आपल्या हात आणि पाय खूप प्रमाणात दुखतात आणि आपली तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडू शकते हात आणि पाय दुखायला लागतं पोटंही जड येतं डोकं सर्दी ताप हे तरी होतंच त्याचबरोबर अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात जाणवतो